सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी फोटोग्राफीचा अतिशय महत्त्वपूर्ण वापर आपण करू शकतो कारण एखादी गोष्ट जी आपण पटवून सांगू शकत नाही ती मुलांना किंवा समाजात एक फोटोच्या माध्यमातून किंवा चित्राच्या माध्यमातून ती लगेच लक्षात राहते आणि ती गोष्ट अप्लाय पण होते आपण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे समाजशील प्राणी आहे त्यामुळे ही त्याची जबाबदारीही आहे पर्यावरणाचे समतोल राखणे तर पर्यावरणाशी संबंध साधणारी जी फोटोग्राफी आहे जसे की वृक्षारोपण पशुपक्ष्यांना अभयदान वृक्षाची तोड थांबवणे वृक्षाचे वनाचे फायदे जंगलतोड पाणी बचाव इत्यादी वर फोटो गॅलरी भरवून किंवा वृत्तपत्रात मासिकात ह्या फोटोंना छापून आपण प्रसार करू शकतो की सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या ह्या आपण स समाजातून काढून टाकू शकतो किंवा वृक्षांची लागवड वाढवू शकतो